वजन वाढवण्यासाठी सर्वप्रम प्रथम व्यक्तीने आपल्या जेवणावर म्हणजे डेली रूटींगमधील डाएटवरती सर्वप्रथम लक्ष द्यायला हवे वजन वाढवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या चांगल्यात चांगला आहाराचा वापर करण्यात यावा सोबतच शारीरिक श्रमाचे काम टाळण्याचा प्रयत्न करावा शारीरिक श्रमाचे काम टाळल्यामुळे आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या ग्रोत व आपण घेतलेल्या आहारामधून मिळणारे प्रथिने किंवा प्रोटीन्स त्याच्या आधारावर आपल्या शरीरामधील वजन वाढण्यास लवकर फायदा ठरू शकतो घरगुती उपायाचं सांगायचं म्हटल्यास सर्वप्रथम आपल्याला चांगल्या व रुचकर पद्धतीचे जेवण जसे त्यामध्ये दुग्धजन्य पदार्थ जसे दूध तूप लोणी दही किंवा शुद्ध देसी घी यासारखा पदार्थांचा वापर सोबतच फळे व घरगुती उपायांमध्ये आपण व दररोज केला जाणारा वर्कआउट त्यामध्ये व व्यायाम त्यामध्ये वजन वाढवण्यासाठी ते अतिशय फायद्याचं ठरू शकतं सोबतच आणखी काही ड्रायफ्रूट्स आणि रोजच्या जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थ त्यामुळे आपलं वजन वाढण्यास तेजीने भरभराटीने त्यामध्ये फायदा आपल्याला मिळू शकतो सोबतच अन्य मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या बऱ्याचशा गोष्टींचा वापर करून आपण आपले वजनही वाढवू शकतो पण घरगुती उपायांमध्ये आपल्या रोजच्या दैनंदिन जेवणावर आपण लक्षपूर्वक केंद्रित केल्यानंतरच आपल्याला त्यावरती लवकरच फायदा मिळू शकतो